असं आहे की तृतीयपंथीमध्ये गुरु चेल्याचं नातं असते आणि ते त्याची कमाई अशी असते ज्या ठिकाणी खुशीचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी ते जातात नाच गा नाच गाणी ढोलक घेऊन वाजवतात कुठं मु मुलगा झाला तिथं जातात तिथून ते पैसे आ तिथे त्यांना पैसे मिळतात काही आमच्यामध्ये बाजार मागतात तर आम्हाला खुशी खुशी लोकं पैसे देतात त्याच्यामध्ये आमचा पोटाचा व्यवसाय हा पोरा पोरा चालतो